आमच्या घरी इतर झाडांमध्ये तुळसीचे झाडसुद्धा आहे आणि हे तुळशीचे झाड फार उपयोगी पडते सर्दी खोकला झाल्याने तुळशीचं रस देल्याने खोकल्याला आराम लागतो आणखी काही त्याचे विशेष आहेत तो चोवीस घंटे ऑक्सिजनसुद्धा देतो आणखीन तुळसी तुळसी घरी असणे हे शुभ सुद्धा असते